महाराष्ट्रात मोठ्या श्रोतृवर्गाला आकर्षित करण्यासाठी संगीत नृत्य आणि विविध मस्त उपक्रम केले जातात जसं शास्त्रीय संगीत लोककला शय आधु आधुनिक लावणी लावण्या पण विविध प्रकारच्या असतात लावणी असे लावण्यांमध्ये लावणी ही सगळ्यांनाच आवडते ती तमाशात केली जाते आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हटलं तर लावणी आहे त्याप्रमाणे लेझिम देखील आहे आणि पोवाडे पोवाडे हे शिवाजी छत्रपती महाराजांवर गायले आहेत कुणी झांशीच्या राणीवर गायले आहेत तर एक ज्योतिबा फुलेनी शिवाजी महाराजांवर पोवाडा म्हटला आहे तो मी आहे शिवाजी शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला क्षेत्रांचा मेळा मावळ्यांचा शिकार खेळला माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा आशीर्वाद घेई आईचा अलबला घेई आवडता होता जिजीचा पा पोवाडा गातो शिवाजींचा म्हणजे शिवनामाचा गजर मी गायला झेंडा रोविला आणि क्षेत्रा मेळा मावळ्यांचा मावळ्यांचा आजूबाजू माझा हा मावळ्या सर्व माझ्या आजूबाजूला मावळे होते आणि त्यांच्या मा आई च्या पायांवर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतला आणि तो प त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व नव्हता असं या पोवाड्यात सांगितले आहे तसेच लावण्या आहेत वाजले की बारा जाऊ द्या ना मला घरी कस काय पाटील बरे हाय का चंद्रमुखी अशा विविध लावणी कलाकारांचे लावण्या ह्या आहेत